हां हॅलो हां मी वट हां बोलाना मी काय म्हणत होते आता उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या आहेत तर आपण औरंगाबादला जाऊन येऊ का म्हणजे तिथं कसं मग वे अजंठा वेरूळच्या लेण्या वगैरे आहेत छान पाहण्याला येईल आणि हं खूप दिवसाचं सुरू होतं जायचं जायचं म्हणून हां तर माझी फॅमिली वगैरे आहे हो का तर तेच म्हटलं आपण जाऊया तिथे तर माझी फॅमिली आहे तुमची पण फॅमिली येईल का अच्छा ओक्के माझी फॅमिली आहे माझ्या एक दोन मैत्रिणी आहे परत जर तुमच्या मैत्रिणी वगैरे असेल तर मग असं म्हणजे ग्रुप मिळून गेलं तर अजून छान एन्जॉय करता येईल अच्छा ओक्के तर एक काम करूया आता आपण चार पाच दिवसाचं दिवसानंतरचं प्लॅनिंग करूया तर मग कशाने जायचं ट्रॅव्हल्स की मग ट्रेनने जायचं हां चालेल चालेल मग आपण एक काम करू ट्रॅव्हलची बुकिंग वगैरे करून घेऊ आणि हां आणि आता समर व्हेकेशन असल्यामुळे त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला काही लगेज वगैरे जास्त न्यायची गरज पडणार नाही हां फक्त हे फॅमिलीसाठी वगैरेचं राहणार तर ते आपण घेऊन जाऊया हो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हां हां हां चालेल मग आपण एक दोन दिवसांनी फिक्स करते मी आणि मग आपण हं हो ट्रॅव्हल्सनी म्हण ट्रॅव्हल्सनी जाऊ मग मी सांगते तुम्हाला हो तर एक काम करूया आपण एक ते दहा बारा लोकांची मिळ ट्रॅव्हल्स राहते ना हो हो हो हो हो हो ती बिक बुक करूया आणि मग नंतर काही जे आपल्याला लागते नाष्ट्याचं वगैरे ते घेऊन घेउ आणि मग सगळ्यांचे हां प पैसे वगैरे कलेक्ट करून आपण हां ठीक मग ते आपण ज जाऊ ठीक आहे चालेल मग मी तुम्हाला तसं कॉल करते हं आपल्याला कधी जायचं वगैरे ठीक आहे अच्छा अच्छा ओके ओके बाय